मला बऱ्याच लोकांसाठी जेवण बनवावे लागले होते एकदा मा काय झालं माझ्याकडे दिल्लीवरून पाहुणे आले ते आठ ते दहा लोक होते आणि ते लांबच्या प्रवासातून आल्यामुळे ते भुकेले पण होते तर मी त्यांच्यासाठी पहिले चहा केला तर चहा करता वेळेसच माझ्याकडला गॅस सिलेंडर गेला आणि मग त्याच्यानंतर कसातरी मी चहा बनवला इंडक्शनवर पण नेमकं चहा बनल्या बनल्याच लाईट लाईट पण गेली मग आता काय करायचं हा प्रश्न माझ्यापुढे उभा होता मग मी काय केलं तर दोन मात विटां विटांच्या चुली बनवल्या दोन माझ्याकडे चुली अंगणात भरपूर जागा आहे विटाच्या दोन चुली बनवल्या आणि चुली चुली बनवल्यावर त्याच्यावर मी असा एका साईडला वरण एका साईडला भात ते शिजतपर्यंत भाज्या वगैरे कापून घेतल्या मग भात एका भात झाल्यावर एका साईडला पोळ्या केल्या आणि एका साईडला भाजी असा मी घाईघाईत पटापट स्वयंपाक केला कारण ते लांबून पण पाहुणे आले होते आणि भुकेले पण होते आणि परत माझ्या मदतीसाठी कोणी नव्हतं पाहुणे लांबून आल्यामुळं मी त्यांना म्हणूही शकत नव्हते की मला मदत करा तर मी ह्या पद्धतीने चुली चुलीवर स्वयंपाक केला आणि त्यांना खायला घातलं तर तो जेवण पण खूप टेश्टी बनलं होतं त्याच्यामुळे सगळ्यांनी माझी तारीफ पण खूप केली होती